हॅलो मॅडम शिरसाट ज्योती शिरसाटशी बोलणं होत आहे ना माझं तुमचा मुलगा म्हटलं आमच्या शाळेत शिकतो आणि त्याचा एक्सट्रा क्लास घ्यायचा आहे आम्हाला कारण की हा कारण की आता कसं आहे परीक्षा जवळ आली ह्यावर्षी वातावरण जरासं त तणावपूर्ण आहे त्यामुळं आता काही कोप्या फोप्या जर त्याला आले तर विचारत नाही आहे म्हणून तर आता काय ते पहिल्यासारखं राहिलं नाही तर त्यामुळे मग एक्स एक्स्ट्रा क्लास क्लास घेतला की त्याला बिलकुल कोपरल्यासारखा बोलजो मग तो पाच पैकी त्याला दहा आणि अक्षर बिक्षर त्याचं व्यवस्थित नाही हा त्याचं हो हो घरी विचारा एकदा तरी पण ते नेमकी माहित प्रॉब्लेम तुमच्या मुलात काय काय आहे ते ऐकून घ्या त्याच्यामुळे मी ही एक्स्ट्रा क्लास घ्यायचा जास्त जास्त फोर्स करत आहो हो हो हो नाही नाही येत नाही आलं पाहिजे याच्यासाठीच आपण एक्स्ट्रा क्लास घेत आहो पण गोष्ट अशी आहे तुम्ही म्हणसाल बा माझं हुशार आहे शाळेत जाते शाळेत जाते त्याला काही येत नाही हो मग अशानं मास्तर लोकांचं मास्तर लोकांचं नाव खराब होतं ना हो म्हणून म्हणून म्हणून हा बरं बरं ठीक आहे तरी तुम्ही विचारून सांगा आणि दुस दुसरी दुसरी गोष्ट अशी की त्याचं थोडंसं खा प्यायले जरा तंदुरुस्त बनला पाहिजे ना तो तेव्हा त्याचं डोकं चालेल शाळेत थोडंसं खायापियाची काळजी घेत जा त्याची आणि वेळेवर बरोबर शाळेत पाठवत पाठवत जा तुम्ही काय म्हटलं हो हुशार म्हणजे तोही एकदम टका टक टका टक होऊन जाईल करून टाक नाही नाही नाही काही व्यर्थ नाही जाणार कसं आहे गुरु म्हटल्यानंतर कोणाच्या याच्यात कमी शिकवत नसते पण कसं आहे मुलांचं कसं मानसिकता येथे काही त्याच्यात ताणतणाव जर असला घरचा तर व्यव व्यवस्थित ते घेऊ नाही शकत न विद्या ग्रहण करू शकत नाही ना त्याच्यामुळं प्रॉब्लेम येते म्हणून म्हटलं की थोडंसं त्याला खाण्यापिण्याचं सकस आहार वाढवा हो हो ठीक आहे सांगा मग विचारून हा ठीक आहे ठीक आहे ओके हो